आमच्या आजूबाजूची काही घरं जी होमस्टेची सुविधा लोकांना देतात तर त्यापैकी सगळीच घरं नाहीत पण काही घरं आहेत की जी होमस्टेची सुविधा उपलब्ध पर्यटकांना करून देतात आता जेव्हा पर्यटकांना अशा ब प्रकारचा आश्रय किंवा ही सुविधा दिल्यानंतर त्यांना साधारणपणे काही आव्हानांना तोंड द्यावं लागतं ते म्हणजे ते ज्या ठिकाणी राहत असतात तिथली जी सुविधा असते ती जी व्यवस्था आहे ती साधारणपणे या होमस्टेमध्ये मिळेलच असं नाही त्यामुळं तिथलं पाण्याची व्यवस्था असेल तिथल्या आजूबाजूच्या रस्त्यांची व्यवस्था असेल किंवा त्यांना कुठं असेल तर ती व्यवस्था असेल तिथे असणाऱ्या वाहनांची व्यवस्था आणि घरामध्ये असणारा जो पुरेसा जो स साधनांचा सुविधांचा जो अभाव असतो त्याचा त्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं